काही काही वर्षापूर्वी माझ्या घरी कुकर फुटलं होतं त्याच्यामुळे त्या कुकर फुटल्याने पीओपी वगैरे घरातलं आणि सगळे काचा वगैरे फुटल्या शेगडीचे काच फुटून गेले होते मोठा स्फोट झाला होता त्याच्यामुळे मला थोडं जळलीपण होती मी तर मग त्याच्यावर द दवाखान्यात जाऊन क्रीम वगैरे लावून हे ते बर्नोल वगैरे लावलं बर्फ फिरवला आलूचं बटाट्याचं कीस वगैरे लावलं करून व्यवस्थित माझी जखम बरोबर केली आणि त्याच्यामुळे मला तो स्फोट इतका आठवण येतो की सगळ्यात अक्ती म्हणजे लक्ष ठेवायचं की आपण कोणती वस्तू ठेवतो त्याच्यात ते प्रेशर भरल्यामुळे ते फुटू नाही म्हणून आपण जास्तीत जास्त वेळ त्याच्यात लक्ष ठेवायचं आणि करायचं की आपण कुकरमध्ये व्यवस्थित पाणी टाकलं की नाही स्फोट होणार की नाही म्हणून हे अपघात कमीतकमी व्हायला पाहिजेल असं म्हणून मा मला त्यामुळे मला भरपूर भरपूरच हे मिळालं भरपूर म्हणजे